पुढीलपैकी खेळ खेळण्या खेळल्याने ग्रामीण भागातील लोकांना अनेक प्रकारचे फायदे होतात खालील मुद्दे सविस्तरपणे सांगितले आहेत शारीरिक स्वास्थ्य फिटनेस खेळामुळे शरीराची तंदुरुस्ती वाढते शारीरिक क्रिया क कपाळामुळे निरोगी जीवनशैली अव अवलंब करणे सोपे होते रोगप्रतिबंध नियमित खेळण्यामुळे हृदयविकार मधुमेह आनि इतर रोगांचा धोका कमी होतो मानसिक स्वास्थ्य मानसिक आ ताण कमी करणे खेळांद्वारे ताण कमी होतो आणि आनंद मिळतो ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते एकाग्रता वाढवणे खेळामध्ये लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते ज्यामुळे एकाग्रता वाढते म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन सामाजिक संवाद संबंध सुधारणा खेळाच्या माध्यमातून लोकांच्या दर लोकांच्या दरम्यान संबंध बळकट होतात सहकारी खेळामध्ये एकत्र येणे सहकार्य करणे आणि संवाद साधणे महत्त्वाचे असते संस्कृतीचा आ आद आदानप्रदान विविध खेळामध्ये स्थानिक संस्कृतीचे समावेश असतो ज्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान सा साधता येतो नेतृत्व आणि कार्यसंग कौशल्य नेतृत्व कौशल्य खेळ खेळताना काहीजण नेतृत्व आणि गुण विकसित करतात जे भविष्यातील उपयुक्त ठरतात कार्यसंग कौशल्य संघ खेळताना सहकार्य संवाद आणि एकामेकांच्या मदतीने भावना विकसित होतात आत्मविश्वास आत्मविश्वास वाढवणे खेळांमध्ये यश मिळवल्यास व्यक्तीला आत्मविश्वास वाढतो जो इतर क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरतो मनोरंजन मनोरंजन खेळ हे एक मनोरंजनाचा साधन आहे ज्यामुळे रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी होतो कौशल्यविकास कौशल्य चे सुधार सुधारणा खेळ खेळताना विविध कौशल्यं जसे की रणनीती निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे यांचा विकास होतो स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत स्थानिक इवेंट्स खेळांच्या स्पर्धा आणि इवेंट्समुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते मिळते स्थानिक व्यवसायांना मदत होते खेळ खेळ खेळाने ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडव घडवता येतात त्यामुळे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभ मिळतो ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे जेणेकरून यांचा अधिक लाभ घेता येईल